मध्यप्रदेश पाहावा असं खूप दिवसापासून वाटत होतं कारण मध्यप्रदेशात अमरकंटकसारखं निसर्गरम्य ठिकाण जबलपूरसारखं निसर्गरम्य ठिकाण आहे कान्हाचं जंगल आहे ओर्च्छा झांशी असे किल्ले आहेत म्हणजे एखाद्या प्रवासमध्ये आपल्याला जे जे काही पाहावसं वाटतं ते सगळं तिथे पाहायला मिळणार होतं याची खात्री होती आणि म्हणून मध्यप्रदेशचा प्रवास करावा अशी खूप इच्छा होती पण आता हे जमावं कसं कारण एकतर मध्यप्रदेश तसा लांबच त्यात पुन्हा रेल्वेचं बुकिंग करणं नंतर त्याच्यासाठी येणारा खर्च ह्या सगळ्याचा ताळमेळ कसा जमवावा ही काळजी होतीच मग एक युक्ती सुचली आमच्यासारखेच आणि दोन जोडीदार मी तयार केले एकंदर आम्ही चौघंजणांनी अगदी साधी गाडी घेतली आणि त्या गाडीने आम्ही अमरकंटकपासून प्रवासाची सुरुवात केली आता तो रूट आखतानाच आम्ही असं प्लॅनिंग केलं की जेणेकरून कमीतकमी रस्ता आपल्याला मार्गक्रमण करावा लागेल जास्त प्रवास होणार नाही आणि जास्त दिवस आपल्याला राहावंही लागणार नाही कारण दिवस जास्त वाढले तर परत हॉटेलिंगचा वगैरे खर्च वाढतो आणि ती सोय करावी लागते आधी त्यामुळे आपलीच गाडी असल्यामुळे आम्ही शक्यतितका जलद प्रवास केला आणि अमरकंटक पासून सुरुवात केली मग कान्हाचं जंगल पाहिलं नंतर खजुराहोची लेणी ती तर आम्हाला पाहिजे होतीच थोडीशी वाटवाकडी केली पण ती सुद्धा पाहून घेतली कान्हाच्या जंगलामध्ये एक बरं होतं तिथं आमच्या गाडीचा प्रवास नव्हता कान्हा टुरिस्ट सेंटरनेच त्यांच्या गाड्या दिल्या होत्या त्यामुळे आमचे तिथेही थोडेसे पैसे वाचलेच मग ओर्च्छा आणि झांशी हे एकाच रूटवर होतं त्यामुळे तोही प्रवास आम्हाला छानपैकी करता आला आणि फारसा वेळही गेला नाही ओर्च्छा करून आम्ही ग्वाल्हेरला आलो आणि ग्वाल्हेरला मात्र थोडासा एक रात्रीचा मुक्काम करून नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या घरी परत आलो रात्रीचा मुक्काम केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सलग प्रवास करून घरी पोचणं आम्हाला शक्य झालं ग्वाल्हेर ते आमचं घर हा प्रवास तसा लांबचा होता पण आधल्या दिवशी विश्रांती घेतल्यामुळे आमचा ड्रायव्हर आणि आम्ही सर्व ताजेतवाने होतो प्रवासाला लवकर सुरुवात केली आणि थोड्याशा उशिरानेका होईना पण घरी सुखरूप पोचलो थोडंसं नियोजन थोडा खर्चात काटछाट या सर्वांच्या जोरावरती आणि आमची इच्छा शक्ती या सगळ्यामुळे मध्यप्रदेश पाहण्याची आम माझी स्वतःची इच्छा पूर्ण झाली याचा मला खूप अभिमान वाटला आनंद वाटला